नुकतेच जन्मलेले मुलं हे अतिशय नाजुक असते वातावरण जर अस्वच्छ असेल तर ते आजारी पडू शकते ही गोष्ट टाळण्यासाठी आम्ही काही उपाय करतो उदारणार्थ बाळाचे कपडे धुऊन स्वच्छ ठेवतो त्याचा बिछाना किंवा पाळणा नरम व स्वच्छ ठेवतो त्याने जर शी शू केली असेल तर त्याला स्वच्छ करून त्याचे कपडे त्वरित बदलून घेतो त्याला ताजे व पोषक व सकस आहार देतो घरातील टीव्ही व इतर यांत्रिक उपकरणांचा आवाज कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो तसेच बाहेरच्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास त्याला होणार नाही याचीही आम्ही काळजी घेतो